हॅलो सर आपण डॉमिनोज रेस्टॉरंटमधून बोलत आहे का माझी एक तक्रार होती की डॉमिनोज रेस्टॉरंटचे डीलेवेटिव्ह पार्टनर माझ्या फोनचे उत्तर देत नाही आहे तर ह्या समस्याचे काही क कारण आहे का सांगू शकता का तुम्ही ही समस्या केव्हापर्यन्त ठीक होणार सर मी आपली ऑर्डर केव्हापर्यन्त करू शकतो याची मला जानकारी केव्हापर्यन्त मिळू शकते धन्यवाद सर